हां मला फुलं पाहिजे होती तुमच्याकडून गणपतीसाठी गणपती आमच्याकडे दहा दिवस गणपती असतो तर तुमच्याकडे म्हणजे व्हरायटीज आहेत का फुलांच्या कसं काय आहे आम्हाला मा मला प्लॅस्टिकची पण पाहिजेत आणि रोजसाठी हारा हारासाठी पण फुलं पाहिजेत पूजेसाठी वगैरे रोज म्हणजे वेगवेगळे फुलांचे हार जर मिळतील छोटे मोठे तर बरं होईल मग असे मिळू शकतील का हां तर आता गणपतीचे दोन दिवस अगोदर तरी डेकोरेशन झालं पाहिजे पूर्ण म्हणून आम्हाला गणपतीच्या अगोदर चार दिवस द्या आणि ती फुलं आम्ही वापरू शकतो पण ती प्लॅस्टिकची फुलं त्यानंतर आम्हाला रोज गणपतीचे दहा दिवस सकाळी लवकरात लवकर पूजा असते आमची त्याच्यामुळे हार आम्हाला लागतील आणि फुलं लागतील पुजेसाठी ती मिळतील का नाही डुप्लिकेटमध्ये नको ओरिजिनलमध्येच पाहिजेत आम्हाला आणि वेगवेगळ्या रंगाची म्हणजे अशी लाल तर लाल जास्त पाहिजे आहेत सफेद म्हणजे अशी वेगवेगळे तीन रंगांची जरी दिलीत किंवा चार रंगाची दिलीत पण तेवढीच कॉन्टिटी जेवढी लाल फुलं द्याल तेवढीच व्हाईट पाहिजे आहेत आम्हाला असे मिळू शकतील का हो चालेल गुलाबाची चालतील म्हणजे प्लॅस्टिकमधली ना प्लॅस्टिक हां हां चालतील चालतील पण ज्या मग हो हो हो हो दुर्वान् दुर्वांचा हार चालेल दुर्वांच्या जुडीचा हार चालेल आम्हाला तो पण लागणार आहे आणि सुटी फुलं काही पुजेसाठी लागतील त्याच्यासाठी सुटी फुलं लागतील आणि त्याचं कसं काय म्हणजे हारांची किंमत काय आहे म्हणजे कसं काय देणार किंवा जी तुम्ही म डेकोरेशनसाठी फुलं देणार त्याचं काय शेकड्यावर देणार की कसं काय काय आहे तुमच्याकडे हो पण तरी किती म्हणजे साधारण सांगू शकाल का आम्हाला ओके ओके हां मग ते आदल्या दिवशी एक् देणार की संध्याकाळी की सकाळी ज्या दिवशी दा दिवस लागणार आदल्या दिवशी देणार पण दुसऱ्या सकाळी नाही मिळणार कारण सकाळी फ्रेश आम्हाला वा वापरता येतील ना सकाळी जर दिलंत तर हां हां हां पण फ्री डिलिवरी आहे की कसं काय काय आहे कसं ठीक आहे मग मी अगोदर गणपतीच्या दहा एक दिवस अगोदर तुमच्याकडे येऊन पेमेंट काय असेल त्याप्रमाणे तुम्हाला ऑर्डर देतो किती लागतील क् वगैरे काय ते ठीक आहे ओके ओके